मराठी भाषेचं महत्त्व फार मोठं आहे मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे मराठी भाषा थोड्या प्रमाणात महाराष्ट्रात बोलल्या जातात वापरल्या जातात व मराठी भाषेचे विविध उपक्रम कार्यक्रम ला लाभले जातात व मराठी भाषा ह्या कुठे पण राजकारणात म्हणावं पोलीस स्टेशन म्हणावं डॉक्टर्स कोर्ट इथे सर्वात जास्त मराठी भाषेचाच वापर केला जातो चं बोलण्याकरता लिहिण्याकरता त्याचा काही काही काळ लेख टंकलेखनाकरता लिहिण्याकरता पत्रलेखनाकरता मराठी भाषाचा हे खूप जास्त महत्त्व दिले जाते कारण की जिथं आपण जसं महाराष्ट्रात असतो महाराष्ट्र आपण आमची मातृभाषा म्हणजे मराठी तर महाराष्ट्र मराठीला खूप महत्त्व हा महाराष्ट्रामध्येच आहे शाळेमध्ये एका सब एक शाळेमध्ये सर्व वर्गांमध्ये एक एका वर्गामध्ये एक मराठी सब एक मराठी विषय हा दिला जतो कारण की मुलांना मराठी भाषेचा विसर नको पडायला हवे मीनी विसर पडला तर ती आपल्या लोकांना विसरून जाते त्या कारणाने मराठी भाषा ह्या मराठी भाषेचा विषय हा एकतरी विषय मराठी हा दिला जातो त्यामध्ये मराठी भाषेमध्ये काही खूप काही शिकण्यालायक शिकण्यासारखं असतं असं ग्रामर व्याकरण असते ते ग्रा व्याकरणामध्ये मराठीबद्दल खूप काही म्हणजे महत्त्व दिलेले आहे आणि खूप म्हणजे खूप जास्त महत्त्व हा मराठी भाषेला दिला जातो महाराष्ट्राची फा फारशी लोकं मराठीच बो फारशी म्हणजे ना नव्वद पर्स नव्वद पर्सेंट लोकं ही मराठीच बोलतात कारण की मराठी बोल बो बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे जसं आपण लग्नसमारंभ राहिलं कार्यक्रम राहिला कोणता बार्शीचा मराठीमध्येच फक्त मराठीमध्येच ही पत्रिका प्रिन प्रिन केल्या जातात कारण की मराठीसा एवढं आकर्षण असतं की बाकी त्याच्यासमोर सर्व फिके आहेत मरा कारण की मराठीत जेवढे आकर्षित केलं जाते मराठी बोलणं लिहिणं वाचणं हे जेवढं आकर्षित आहे मराठी तेवढं बाकीचं प्रदेशातले जेवढे भाषा आहे त्यांना महत्त्व दिलं जात नाही मराठी कारण की मग आम्ही महाराष महाराष्ट्रात हा मराठीच बोललं जाते आणि मराठीसारखं विषय म्हणजे कुठलाच याच्यामध्ये महत्त्व नाही आहे मराठी कसं आपल्याला बोलण्याकरता वगैरे खूप सोपं जातं ते आपण सर्वप्रकारचे भाषा बोलल्या जातात बट त्यामध्ये मराठी हा सर्वांनाच यायला हवं कारण की मराठी सर्वांना आले की आपण आपल्या लोकांना कधीच विसरणार नाही त्याकरता मराठी ही एक खूप महत्त्वाची आहे आणि आज पण महत्त्वाची उद्या पण आणि सामोर पण पिढीला म्ह मराठी भाषा ही महत्त्वाचीच वाटणार आहे कारण की जे आधीपासून चाललंय मराठी ते आखरीपर्यंत चालायला पाहिजे मराठी हा विषय आणि ही भाषासुद्धा मराठी भाषेचं महत्त्व हा हे खूप खूप चांगलं आहे आणि खूप म्हणजे खूप जास्त समोर खूप चांगलं त्याचं परिणाम मिळणार आपल्याला मराठीवरती जी ती म्हणजे ज्यांनी त्यांनी ते मराठी बोलायलास पाहिजे आणि बोलतात मराठी बोलता आपण किती पण प्रयत्न करणार पण जे ते आपण कुठे पण जाऊ आपण कुठे इंटरव्यूला जाऊ कुठे डॉक्टरकडे जाऊ कुठे हो ड ॲडवोकेटकडे जाऊ वकीलकडे जाऊ अदंवाईज आपण कुठे पोलिस स्टेशनला जाऊ तर हे मराठीमध्येच त्यांचं लिखाण वगैरे सर्व मराठीमध्येच केला जातं कारण की ज्या जेवढं मु लोकांना मराठी समजतं तेवढ्या लोकांना इंग्लिश म्हणजे अदर परदेशातल्या भाषा ह्या समजत नाही तर मराठी ही फार महत्त्वाचा विषय आहे मराठी भाषा ही फार महत्त्वाची आहे आणि सर्वांनी मराठी भाषेला फार महत्त्व द्यावं आणि मराठी भाषेला मह महत्त्व दिल्यावरती म्हं मराठी भाषा ही बोलावं पण सर्वांत जास्त मराठी भाषेचास महत्त्व आहे